भारतात गेल्या बऱ्याच वर्षात ब बहुतेक प्रगतीचे कामे झालेले आहेत भारत आता एक वेगळ्याच लेवल पातळीवर आपल्याला च छाप पूर्ण जगात सोडत आहे त्याच्यात सविस्तरपणे बघायला गेलात तर तंत्र तंत्रज्ञानामध्ये भारतीय गव्हर्मेंटने खूप नवीन नवीन न ट गोष्टी आणलेल्या आहेत त्याच्यातील एक उदाहरण म्हणजे यू यू पी आय युनिफाईड पेमेंट्स इंटरफेस ही अशी पेमेंट पद्धत आहे जी जी क्व आजपर्यंत कुठल्याच देशाने काढली नाही जी झिरो झिरो डाऊन पेमेंटवर चालते म्हणजे त्याच्यात कुठलीही ट्रांजॅक्शन झाली तर त्याचे कुठलेही एकही रुपया लागत नाही तसेच शिक्षण पद्धतीत गेले तर बहुतेक श भारतात खूप सारे शिक्षक झाले दादाभाई नौरोजी किंवा ज्योतिबा फुले पण आता सध्याच्या स्थितीत नवीन जे मुलांना आवडतात असे शिक्षक आहेत ते आपले खान सर आहेत जे अभ्यासू ज्ञान नसून तर पूर्ण जनरल नॉलेज आणि इतर गोष्टी सांगतात मनोरंजनाच्या बाबतीत बघशाल तर आपले भारतातले खूप सारे दिग्गज अभिनेते आहेत आणि त्याच्यातलं अली फजल हे एक फेमस वेब सिरिज मिर्जापुर ह्याच्यातले अॅक्टर आहेत आणि त्यांनी परदेशात सुद्धा जाऊन फास्ट ॲंंड फ्युरियसमध्ये आपली छाप सोडलेली आहे

व्यापार आणि वाहतूक बघितलं सर तर व्यापारामध्ये सर रतन टाटा आहेत ज्यांनी व्यापार सोडून सुद्धा ज्यावेळी कोविडमध्ये बाहेरच्या देशातल्या कंपनींनी लोकांना कामावरनं काढून टाकलं तर तातां तर टाटांनी त्यांना आपल्याकडे कामाला ठेवलं आणि ते पण खूप कमी कमी कामात त्यांना भरपूर पगार दिला तसेच आता सगळ्या ह्या सगळ्या प्रगतीसाठी मोठा खारीचा वाटा म्हणशाल तर तो नितीन गडकरींचा आहे कारण म्हटलं जातं की रोड्स आर वे टू ड डेवलपमेंट आणि त्याच्यात नितीन गडकरनी गडकरींचं मोठं श्रेय आहे कुठलाही रा रान भागात किंवा नितीन गडकरींनी खूप चांगले रस्ते बनवले कोकणला विकास करण्यासाठी मोठाच्या मोठा आणि प्रॉपर प्लेन असा लेवलमध्ये केलेला मुंबई गोवा हायवे आहे